मराठी ही भाषा एक कलात्मक भाषा आहे या भाषेद्वारे आपण वेगवेगळ्या जे साहित्य कविता ग्रंथ यांचा खूप छान प्रकारे वाचन केले तर त्यामधून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात कविता कविता पण आपल्या या ज्या असतात ह्या खूप काही गोष्टी सांगून जातात जशा की नैसर्गिक कविता असतात काही व्यक्ती प परस्पर कविता असतात किंवा काही बालकविता असतात ह्या ज्या कविता असतात ह्या आपल्या त्या परिस्थितीला पाहून आपण अनुसरलेल्या असतात आणि जेव्हा आपण कवितेचा आनंद घेत असतो तर तेव्हा त्या आपल्याला एकदम जाणीव करून देतात की खरंच आपलं आयुष्य हे किती सोयीस्कर आहे काही साहित्य असतात तर साहित्य म्हणजे काय असते तर त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची जी जीवनशैली असते त्याद्वारे आपल्याला कळते की त्या लोकांचं आयुष्य कोणत्या प्रकारचे होऊन गेलेले आहे आणि आपण त्यामधून काय शिकायला हवं मराठी भाषा जी आहे ही वापरत असताना साहित्य कवी जे असतात ते काय करतात की त्यांच्या त्यांनी अनुभवलेली प्रसंग असतात घटना असतात ते त्या आपल्या पुस्तकाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहतात आणि याच अभिव्यक्तिमत्वातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि आपण त्या गोष्टीमधून भरपूर काही शिकून घेतो